हां स्नेहा दीक्षित मॅडम बोलताय का डॉक्टर हां नमस्कार मी करणे बोलते आहे मला माझ्या मैत्रिणीने नंबर दिला होता तर थोडा आत्ता वेळ आहे का तुम्हाला बोलणं शक्य आहे डायट संदर्भातच बोलायचं होतं तर मी आत्ता फोर्टी प्लस असल्यामुळे थोडेसे प्रिकॉशन्स घेऊ इच्छिते थोडे त्रास सुरू झालेत त्यादृष्टीने बोलायचं होतं तर मग काही डायट सांगू सुचवू शकाल का चांगला माझ्या रुटीनला असा एवढा असा नाही थोडेफार असेच यूट्यूबचे बघून किंवा हेच केले होते पण ते इतके काही विशेष परिणामकारक नाही झाले नाही करावं लागेल का हां थोडंफार करत असते मी अधूनमधून पण आत्ता रिसेंटली ह्या सात आठ महिन्यात नाही केलेलं गेल्या वर्षी केलं होतं थोडं आळस शिरल्यासारखा होतो आहे पायाला गोळे वगैरे येतात आणि असं फ्रेश वगैरे वाटत नाही आहे रुटीन थोडंसं सारखी झोप वगैरे येते म्हणून असं वाटत आहे की काही तरी आपण आता स्वत त बदल करावेत

थोडंसं दोन आठवडे झाले कंटिन्यू वाटत आहे तसं नाही जेवण जात एवढं भूक लागल्यासारखी होते पण जेवायला घेतल्यावर एवढं आवडत नाही आणि मग असं चिटूर पुटूरच खावंसं वाटतं असं पूर्ण जेवण नाही जातं हो हो हो हो हो नोकरी करते मी माझे साडे अकरा ते साडेपाच आहेत पण मी घरातून साडेदहालाच निघते सकाळी आणि यायला सात साडेसात होतात साधारण एक सव्वा तास होतो नाही नेते मी घरून पण ते काही वेळेला खायला वेळ मिळत नाही किंवा ते ते म्हणजे स्वतःच्या हातचं नको वाटतं असं होतं थोडंसं म्हणून बाहेरचंही बरेचदा खाल्लं जातं मी शिक्षिक आहे हो वीक डेजमध्ये जॉब करत असल्यामुळे घरची कामं रविवारी जरा धावपळ होते असं आराम असा नाही मिळत आणि रिलेटिव्स खूप असल्यामुळे कार्यक्रम पण असतात खूपसे हो ते थोडं वाढलं आहे सध्या अचानकच एक तीन चार किलो वाढून गेलं आहे पटकन काहीच कळलं नाही कशामुळे वाढलं

हो माहिती आहे हो हो हो

ओके ओके नक्की नक्की मॅडम ओके अगदी अगदी नक्की मी कधी करू त्या ब्लड टेस्ट तुम्ही सांगाल तसं थोडासा वेळ काढेन मी काही हरकत नाही कारण आता तब्येतीसाठी ते गरजेचंच आहे त्यामुळे वेळ द्यावा लागेल म्हणून मग तुम्ही ब्लड टेस्ट

चालेल ना कळवते चालेल त्याला फास्टिंगची वगैरे गरज आहे की असंच जा डायरेक्ट जाऊ शकते मी सकाळी किंवा कसं बरं बरं चालेल मग मी ते झालं की तुम्हाला पुन्हा फोन करून अपॉइंटमेंट घेते मग चालेल थँक्यू मॅम ओके अच्छा बाय